मी सकाळी दरोज पाच मिनटामध्ये पाच किलोमीटर रनिंग गॅप कवर करतो त्यासोबत चांगला आहार चांगलं प्रोटीनचं खाद्य वगैरे खातो आणि संध्याकाळी डबल एकदा रनिंग वगैरे करतो दोन तास ट्रेनिंग करतो कारण की फॅट जे आहे स्टोअर होत नाही त्यामुळे आपल्या अंगातलं सर्व जे किटाणू आहेत अँटीबॅट्रियल जे आहेत बॉडीच्या द्वा घामाद्वारे बाहेर निघतात आपले हीट बाहेर निघतील ज्यामुळे अन्य आजार होत नाहीत त्यामुळे आपलं स्टॅमिना वाढतो स्ट्रेंथ वाढती मसल ग्रो व्हायला मदत होती टोटल ऑल ओडी बॉडीची टोटल एक्सरसाईज होती रनिंग केल्यामुळे आणि माझं एक ध्येय आहे की मी बॉडी बिल्डिंग मध्ये मला जायचं आहे त्यामुळे रनिंग करणं खूप महत्वाच आहे हर् हर्ट हेल्थसाठी आपल्या व्यवस्थित आहे आपले जे मधले ऑर्गन आहेत ब्लड स सर्क्युलेशन तो जास्त वाढतो बी पी चा युशी होत नाही दुसरे काही बॉडीला प्रॉब्लेम होत नाही आपण टोटल फिटला फिट राहतो आपण लवकर आपण लेझिनेस पण आपल्या अंगात येत नाही आपली टोटल बॉडी व्यवस्थित वर्क करते रनिंग केल्यामुळे सगळ्यांनी धाव रनिंग केली पाहिजे ते पण दोन टाईम जेणेकरडून आपली तब्येत ठीक राहील